हा सर मी मनिषा बोलतेय सर मी बुलढाण्यावरून नागपूरला आली होती तर या माझ्या मित्राने तुमचा रेफरन्स दिला होता हॅलो म्हटलं माझ्या मैत्रिणीने तुमच्या हॉटेलचा रेफरन्स दिला होता तर तुमच्या हॉटेलमध्ये काय काय आहे जेवायला हॅलो आवाज अटकतोय तुमचा

हा बोला येतोय आवाज हा येतोय बोला शेवभाजी नी भाकरी मिळेल का हॅलो शेवभाजी मिळेल का शेवभाजी ठीक आहे मी संध्याकाळी येते तुमच्या हॉटेलवर तुमचा ॲड्रेस मला व्हॉटस्ॲप करा हो चालेल आणि स्वीटमध्ये काय आहे तुमच्याकडे आम्रखंड आहे का आम्रखंड चालेल मग मी येऊन जाते